हो तरुण पिढ्यांना आम्ही बातम्या बातम्या पाहण्याकरता प्रोत्साहित करतो भात आपण बरेच चॅनल पाहतो बातम्यांचे त्यामध्ये आपण मराठी मराठी चॅनलमध्ये आपल्याला नांदेड ची पूर्ण माहिती मिळते नांदेडमध्ये काय सुरू आहे काय नाही याची माहिती मिळते त्यानंतर हिंदी चॅनल्समध्ये मुंबई दिल्ली राज्यातील पू पूर्ण माहिती मिळते त्यानंतर इंग्लिश बातम्यांमधून आपल्याला जगात काय सुरू आहे बाहेरच्या देशात काय सुरू आहे याच्यातील माहिती मिळते म्ह बातम्यांमुळे आपल्याला बरीच माहिती मिळते बातमी पाहिल्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडतं आपलं जनल जनरल नॉलेज पण वाढतं बातमी पाहिल्यामुळे आपल्यात आपल्या काही गोष्टी अशा असतात ज्याच्यात आपण सावधान सावधान घेतो त्यानंतर फायनॅन्सच्या बातम्या पाहिल्यामुळे आपल्या फायनॅन्स न्यूजमुळे आपल्याला आर्थिक फायदा पण होतो अशा बऱ्याच बातम्या पाहिल्यामुळे आपले बरेच फायदे होतात आणि आपण नवीन पिढ्यांना नवीन पिढ्यांना प्रोत्साहित केलंच पाहिजे कारण पुढच्या पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यांचं जनरल नॉलेज वाढण्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी त्यांना ही माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याच फायद्याचंसुद्धा आहे आजकालच्या पिढ्यांना अशी सवय नाही आहे पण आपण त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे की आपण बातम्या पाहायला पाहिजेत